डिजिचल गेम्स आणि मैदानी गेम्स या मे या दोन्हीमध्ये खूप फरक आहे जिजिटल डिजिटल गेम्स खेळल्याने आपल्या दिमाखावरही परिणाम होतात डिजिटल गेम खेळल्याने आपल्याला मग कोणतेही शरीराचे सुख समज शरीराचा फायदा होत नाही डिजिटल गेम्स हे मोबाईलवर लॅपटॉपवर खेळले जातात उदाहरणार्थ फ्री फायर पबजी हे असले गेम आपण वेळोवेळ खेळत असतो या गेमाचे फायदे आपल्याला आपल्या दिमाखावरच खूप परिणाम होतात पण मैदानी खेळ सम उदाहरणार्थ क्रिकेट हे खेळ क्रिकेट हो कबड्डी अनेक खो खो अशा अनेक प्रकारचे खेळ खेळल्याने आपल्या शरीराला जी फायदा होतो त्याचे आपल्याला कोणताही त्रूटीस होत नाहीत आपल्याला त्याचे फायदेच होतात उदाहरणार्थ क्रिकेट खेळ खेळला आपण क्रिकेट खेळताना आपल्या शरीरातील सर्व हालचाली होतात आपण क्रिकेट खेळत असताना आपण जो बॉल फेकतो तो आपल्या हाताला एक व्यायाम होतो बॅट हातात घेतो बॅटने आपण बॉल हाताला बी आणि पायांना बी रन बॉल मारल्यानंतर जे रनिंग करतो ते आपल्याला रनिंगचाही फायदा होतो असे आवडता खेळ हा माझा क्रिकेट आहे आणि त्याचे अनेक प्रकारचे कारणे मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगतो क्रिकेट खेळण्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमच्या शरीरातील अनेक हालचाली वाढतात क्रिकेट खेळ खेळल्याने आपल्याला अनेक प्रकारचे फायदेही होतात व आपल्याला क्रिकेट खेळ खेळताना जो आनंद मिळतो आपण समूहामध्ये क्रिकेट खेळ खेळू शकतो तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो क्रिकेट खेळ हा एक चांगला प्रकारचा खेळ आहे